महाराष्ट्रात मराठी भाषा ही मोठ्या प्रमाणात बोलली जाते पण महाराष्ट्रातच नव्हे इतर प्रदेशातसुद्धा जसं महाराष्ट्राच्या आजूबाजूचे प्रदेश मध्य प्रदेश त्यानंतर गोवा गुजरात या ठिकाणी आपल्याला काही लोक मराठी बोलताना पाहावयास दिसते आणि इतर भाषांशी संबंध ठेवणे या मागचा हेतू म्हणजे असा की आपण कुठल्या बाहेर राज्यात जात असेल तर आपल्याला त्या किंवा त्यांना आपल्या भाषेचं थोडं तरी ज्ञान असणे गरजेचे आहे त्या कारणाने संवाद साधताना एकमेकांना जास्त कठीण होणार नाही व संवाद साधण्यात सोईस्कर जाईल आणि त्यानंतर भाषा ही म्हणजे एकमेकांना जोडणारा पूल आहे आणि जोपर्यंत आपण एक दुसऱ्या म्हणजे एकमेकांच्या भाषांचं वर्गीकरण पूर्णपणे समजून घेत नाही आणि एकमेकांच्या भाषेबद्दल जाणून घेत नाही तोपर्यंत भाषा ही अवघडच राहील आणि संवाद साधता येणार नाही जसं मराठी आणि हिंदी यांचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापर हा भारतामध्ये केला जातो त्यानंतर इंग्लिशचा सुुद्धा थोडा आता मराठीवर परिणाम होत आहे खूप सारे असे शब्द आहे जे इंग्लिशमधून मराठीत वापरण्यात येत आहे आणि पूर्वी मराठीत बारा स्वर होते आता ॲ ऑ हे दोन स्वर नवीन येऊन मराठी भाषेला अधिक संपन्न करत आहे मराठी भाषेसाठी सांगायचे झाले तर मराठीमध्ये खूप म्हणजे वेगळी भाषा आहे